दादा तुम्ही मला आहे ना हे वांगे वगैरे पाहिजे होते लग्नासाठी लग्न आहे मुलीचं वीस तारखेला दहा किलो वांगे पाहिजे होते पाच किलो आलू दोन किलो सा लसूण पाहिजे होता एक किलो सांबार पाहिजे होता आणि पाच किलो मिरची पाहिजे होती हो वांगे पाहिजे दहा किलो हां पाच किलो आलू दोन किलो आपलं हे लसूण एक किलो सांबार आणि पाच किलो मिरची हो हिरवी हो टमाटर लागेल ना तर पहिले टमाटरचं नंतर बोलतो मी पहिले वांग्याचे रेट काय चालू आहे तीस रुपये किलो पण आम्हाला एका दमानं घ्यायचंय ना हो दहा किलो आलू आपलं वांगे सांगितले पाच किलो आलू सांगितले तर कसं रेट भाव जरा थोडंसं कमीजास्त बोललं तर मग कसं आम्हाला एका दमानं तुमच्यापासून घ्यायला बरं होणार आहे मग याच्यानंतर ते आलूचे आलू वीस रुपये किलो आहे तर मग आम्हाला पाच किलो घ्यायचे तर पंधरानं लावा ना बरोबर आलू कमी द्या आता भाव कमी झाले ना बरं मग टमाटर वगैरे काय किलो आहे टमाटर वीस रुपये किलो आहे टमाटरचे भाव होईल ना कमी अहो कमीजास्त काहून की आम्हाला एका दमानं सगळंच घ्यायचाय मग तुमच्यापासून कसं मग आपण दुसऱ्याला हे नाही करत आता तू आम्हाला वीस तारखेला पाहिजे अन ते तुम्ही बरोबर देत असेल वांगे तुम्ही तीस रुपये किलो सांगितले तर पंचवीस रुपये किलो सांगू म्हणजे लावून देजा अन जे पन आपलं वीस रुपये किलो आलू सांगितले होते तर त्याच्यात ते दोनक किलो हे करून द्या ॲड्जस्टमेन्ट बरं मी काय म्हणू राह्यतो बरं ठीक आहे माझ्या घरचे आल्यानंतर मग मी तुमच्या संगं सविस्तर बोलणार नंतर मग ह्या गोष्टी नंतर बोलू आपण ठीक आहे ठीक आहे ठीक